आम्ही सगळे फिरायला गेलो होतो आमची पूर्ण फॅमिली वगैरे होती मामा मावशी वगैरे सगळे आले होते आणि आम्हाला फिरायला जायचं होतं आणि आमचं गाव खूप दूर आहे तर आम्ही एक गाडी बुक केली होती आणि त्या गाडीमध्ये आम्ही मस्त वाल्यूम वगैरे लावून आणि खूप असे म्हणजे जोराजोरात गाणी वगैरे लावून आम्ही सगळे फॅमिली वगैरे ही तिते जात होतो आणि तिते गेल्यावर आम्ही मस्त जातच होतो की आमच्या गाडीवाल्यांना रस्ताच विसरून टाकलं खूप दूरपर्यंत आम्ही गेलो पन्नास किलोमीटर दूर हो आम्ही तिथं शंभर किलोमीटर दूर जायचं होतं आम्हाला आम्ही दुसऱ्याच मार्गाने पन्नास किलोमीटर दूरवर गेलो आणि मग तिकडून आम्हाला माहिती झालं की आम्हाला दुसऱ्याच मार्गाने जा होतं पण आम्ही दुसऱ्या मार्गाने आलो आणि त्यानंतर मग आ त्या गाडीवाल्यानी ते आपलं गाडी बदलवलं आणि त्या गाडीवाल्यानी ते मग रोड बदलवलं तिथच्या लोकांना विचारलं आम्ही कुठं वगैरे जात होतं म्हणून आणि मग त्यांनी सांगितलं की या या मार्गानी जा मग आम्ही त्या डाय काकानी त्यावाल्या मार्गाने आम्हाला नेऊन बरोबर चांगले तर म्हणजे ज्या ठिकाणी आम्हाला जायचं होतं त्या ठिकाणी आम्ही गेलो आणि त्याठिकाणी आम्हाला बरोबर त्यांनी पोचवलं आणि आमच्यासोबत असं घडलं की आम्ही दुसऱ्याच मार्गाने चाललो गेलो दुसऱ्या आम्हाला रस्ता नव्हता समजला पण आम्ही दुसऱ्याच मार्गाने चाललो गेलो आता ती आता रस्ता विसरला तर आमची तितका टाईम पण वाया गेला आणि आमचं वेळ पण वाया गेला आणि त्यांचे पेट्रोल पण वाया गेलं पण ते झालं आता